तर आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेंचा वापर होतो जसे की इंग्लिश मराठी हिंदी हिंदी आपली नॅशनल भाषा ही प्रत्येक नागरिकाने वापरलीच पाहिजे पण तसाच जे महत्त्व आहे जो मराठी तसाच जो महत्त्व आहे तो मराठी भाषेलाही दिला पाहिजेल प्रत्येक नागरिकाला मग महाराष्ट्रात तरी महाराष्ट्र राज्यात तरी ॲटलीस्ट प्रत्येक नागरिकाला मराठी ही आलीच पाहिजे प्रत्येक लोक प्र लोकांनी एकामेकांसोबत मराठीत बोलणे हे महाराष्ट्रात अनिवार्य केले पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठी भाषेला जास्त करून महत्त्व मिळेल जास्त लोक मराठीत बोलतील जेणेकरून मराठी मग भाषेचा जो आपला जो शिवाजी महाराजांनी जो दिलेला जो दर्जा आहे तो सगळ्या लोकांना कळेल आपल्या मराठी भाषेचं महत्त्व प्रत्येक नागरिकाला हे कळेल आपल्या पुढच्या जी येणारी जी पिढ्या आहेत त्यांनासुद्धा आपण मराठी भाषेचा आपला जो इतिहास आहे तो मराठी भाषेत सांगितलाच पाहिजे आपले जे पूर्वज आहेत जे ज्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले आपल्या मराठी भाषेसाठी त्याने त्यांचा जीव दिला आप त्यांचे आत्मसमर्पण केले त्यांचे कौतुक असे म्हणायचे ते इतके कमीच आहे ते आपल्या माहारा आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला समजलेच पाहिजे पण जास्त करून लोक आहेत त्यांना असं वाटते की मराठी भाषा ही तुच्छ भाषा आहे जे मराठी भाषेला तुच्छ समजतात आणि हिं मराठी महाराष्ट्रामध्ये अनेक लोक हिंदी बोलतात आणि त्यानी जास्त करून महारा मराठी भाषेला इम्पॉर्टन्स देत नाहीत ते अत्यंतपणे चुकीचं आहे प्रत्येक माणसाने मराठी ही बोललीच पाहिजे आणि आपल्याला हा गर्व ही असला पाहिजे की आपण मराठी बोलतो आहे आपण महारा मराठी माणसं आहोत हे आपले नशीबच आहे की आपण महाराष्ट्रात राहतो आहे आणि आपल्याला आपल्याला देवाने मराठी भाषेच्या या अत्यंत चांगल्या राज्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म दिलेला आहे ह्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे पण लोकांना ते कळत नाही लोक फक्त हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतात जसे करून जास्त करून मुंबई या शहरात मुंबई नाशिक पुणे आहे या शहरात हिंदीचा वापर जास्त केला जातो जेणेकरून जी मराठी लोक आहेत त्यांना जास्त मराठी जी मराठी लोक आहेत त्यांची जी भाषा मराठी आहे त्यांना न प्राधान्य देता लोक हिंदी बोलतात त्याचा सरकारने कुठेतरी नेसेसरी ॲक्शन घेतली पाहिजे जेणेकरून मराठी भाषेला चांगले प्राधान्य मिळेल उच्च दर्जा मिळेल आणि मराठी भाषेत प्रत्येक माणसाला मराठी भाषेचा आपल्या आपुलकी मराठी भाषेचा गर्व असलाच पाहिजे प्रत्येकाने मराठी बोललेच पाहिजे आणि आपल्याला आपल्या जो आपले जे हे ॲकॅडेमिक इयरमध्ये जो स स्टडीजमध्ये आपल्या मराठी लेसन्स आहेत ते त्यामध्ये आपल्या शिवाजी महाराजांनी कसा आपल्याला मराठी भाषेसाठी ते लढले मराठी भाषा लोकांना शिकवली मराठी भाषा लोकांना बोलायला लावली हे प्रत्येक पिढीमधल्या जे आपली जे शिक्षण संस्था आहे त्यामध्ये ॲड केले पाहिजे ते सांगण्याचा लोकांना उद्देश कळाला पाहिजे मराठी भाषेचा लोकांना उद्देशही कळाला पाहिजे मराठी भाषा का बोलावी आपण आपण मराठी वा श मराठी असल्याचा का गर्व करावा हे ही लोकांना सांगितलं पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे कारण हे पुढ पुढच्या पिढीला कळालं पाहिजे आपण पुढच्या पिढीला जर आपण मराठी भाषेचं महत्त्व सांगू तर ते आपल्या आपल्यासोबतही मराठी बोलतील आणि जेणेकरून हिं महाराष्ट्रात तरी हिंदी भाषेचा हिंदी भाषा बोलण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी होईल आणि मराठी भाषेलाच जास्त प्राधान्य मिळेल आणि लोक जास्त करून मराठी बोलतील तर सरकारनी हीसुद्धा असे नियम सरकारनी सुद्धा नियम काढले आहेत की आपल्या महाराष्ट्रात मराठी बोलणे बंधनकारक आहे प्रत्येकाला मराठी ही आलीच पाहिजे त्यामुळे मराठी भाषा ही अत्यंतच चांगली आणि मराठी भाषे ही बा जेवढी वाटते तितकी अवघड नाही मराठी भाषा ही सिम्पल आणि सोप्पीच आहे जी प्रत्येक माणसाला येऊ शकते जर आपण कुठल्याही माणसासोबत एक कमीत कमी एक महिना जरी महारा मराठी माणसाच्या संपर्कात राहिलो तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने मराठी येऊ शकते जेणेकरून आपण मराठी बो इझिली बोलूही शकतो त्यामुळे प्रत्येक माणसाने आपण स्वत होऊन स्वतःहून निर्णय घेतला पाहिजे की आपण मराठी बोलू आणि आपल्या मराठी भाषेची जी ताकद आहे ती आपल्या पुढच्या पिढीला समजावून सांगू आणि आपल्याला त्याचा गर्वही असला पाहिजे की आपण मराठी बोलतो आहे धन्यवाद